नमस्कार मी आनुषी कुलकर्णी माझे आवडते पुस्तक घास घेई पांडुरंगा हे पुस्तक एकनाथ महाराजांवरती आहे एकनाथ महाराजांचा संपूर्ण आयुष्याचा प्रवास त्यांची त्यांचा सगळा भूतकाळ आणि त्यांचा सगळा वर्तमानकाळ ह्यांवर वर्णन केलेलं आहे त्यांची भक्ती त्यांची माणुसकी ह्यावरती त्यांचं इतकं ह्या ह्याबद्दल त्यांच् त्यांच्याबद्दलचं वर्णन ह्या पुस्तकात आपल्याला आढळतं ह्या पुस्तकामध्ये श्रीकृष्णाने किंवा पांडुरंगाने त्यांच्याकडं बारा बारा बारा असा छत्तीस वर्षं वेगवेगळ्या स्वरूपात त्यांची सेवा केली आणि ती सेवा कशा प्रकारे केली हे वाचण्यासारखं आहे त्याच्यामध्ये ते श्रीकृष्ण कधी श्रीखंड्या बन बनले कधी पाणक्या बनले आणि त्यांना एकनाथ महाराजांना ह्या गोष्टी जाणवू न देता बनले आणि एकनाथ महाराजांची भक्ती आणि माणुसकी ह्याचं प्रत्येक क्षणाला आपल्याला क्षणाला एक वेगळा धडा शिकवून जातं आयुष्य शिकवतं की आपण कसं भक्तीला किंवा कुठल्याही माणसाला माणूस किंवा ह्या नजरेने माणुसकीच्या नजरेतून कसं बघायचं आणि कुणामध्येही भेदभाव अगदी कुठल्याही प्राण्याबरोबरही भेदभाव कसा नाही करायचा हे पुस्तक सदोदित शिकवून जातं म्हणून मला हे पुस्तक खूप आवडतं आणि ही गोष्ट आजच्या काळात शिकण्यासारखी आहे